माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये माझ्या ड्रायविंग स्कूलमध्ये काही नवीन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली होती आणि त्या सगळ्यांची परीक्षा एका महिन्यानंतर घ्यायची होती आणि त्यांना दुसऱ्याच महिन्यात सगळ्यांना लायसन हे पाहिजे होतं कारण त्यांना नोकरीसाठी हे लायसनची आवश्यकता होती म्हणून मी एक महिना जवळपास शंभर विद्यार्थ्यांना ड्रायविंग स्कूलमध्ये ट्रेनिंग दिली आणि मी रात्रंदिवस मेहनत यासाठी मला घ्यावी लागली आणि मी सगळ्यांचं काम हे दोन महिन्यात मी पूर्ण करून दाखवलं एकीकडे मला ड्राय ड्रायविंग स्कूलमध्ये ट्रेनिंग देणं आणि घरच्या लोकांचाही सांभाळ करणं या दोन गोष्टी एकत्रित मला कराव्या लागत होत्या